भरपूर प्रकारच्या गोष्टींची कमतरता आहे कारण की गुन्हेगारी वाढत आहे समाजात असंतोष निर्माण झालेला आहे राजकीय पक्ष फक्त येतात जातात घोषणाबाजी करतात पण त्यावरून काही मुद्दा निघत नाही असमानता आहे समाजामध्ये आरोग्याविषयी काही गोष्टींची काळजी घेत नाही आहे त्याच्याबद्दल जी उपाययोजना आहे त्याची काही आराखडा आखल्या जात नाही आहे त्याच्याबद्दल काही नवीन तंत्रज्ञाने विकसित केली नाही त्यावर काही आळा घालता येत नाही पर्यावरणालाच चांगलं ठेवण्यासाठी त्याची पण काही देखरेख केल्या जात नाही जिकडे तिकडे झाडं तोड हे तोड अशा गोष्टी चालू आहे आणि भरपूर ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम होतात तिथे काही अपुरी व्यवस्था राहतात पोलीस बंदोबस्त राहत नाही या सामाजिक कार्यक्रम बरोबर प्रॉपर होत नाही अशा भरपूर काही ग्रामीण भागातनी भरपूर ह्या गोष्टीची कमतरता असतात